राज्यातील बोनव्हिस्टा फायनान्शिअल सर्विस प्राइवेट लिमिटेड क्यूब कंजूमर सर्विसेस आणि लाऊड मोबाईल मीडिया हे जे कंपण्या आहेत स्टार्टअप्स आहेत ते विकासाला चालना देत आहेत ही कंपनीज स्टार्टअप्स इनोव्हेशन करतात तर ते बेरोजगार लोकांना आपल्या येथे वर्कर्स म्हणून कामाला ठेवतात म्हणजे आपल्या देशातील बेरोजगारी हरू हळूहळू कमी होईल ॲन्ड तसेच जे ते कंपन्यांमध्ये जे प्रोडक्ट बनवतील ते आपल्या देशासाठी कामाला येईल नागरिकांसाठी कामाला येईल